ट्रेडमिल हा प्रकार साधारण व्यायामशाळेमध्ये जास्त करून दिसतो आपल्याला त्यावर बरेच जणं सकाळी सकाळी किंवा जिमला जे जणं जातात व्यायामशाळेत जे जणं जातात ते धावत असतात मैदानावर धावणे आणि ट्रेड मिलवर धावणे यात खूप फरक आहे ए सी मध्ये ट्रेडमिलवर धावणे आणि मोकळ्या हवेमध्ये मैदानावर धावणे यामध्ये खूप फरक आहे मैदानावर धावल्यानंतर आपल्याला जे साधारण जे नैसर्गिक हवा आहे ते आपल्याला मिळते मोकळ्या हवे आपण धावतो श्वास आपण फार चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो एसीमध्ये ट्रेडमिलवर धावणं म्हणजे त्या बटनांकडे लक्ष त्या स्पीडकडे लक्ष तुमचं धावण्याकडे नीट लक्ष नसतं चार लोकं वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम करत असतात तिकडे लक्ष जातं सो मैदानावर धावणे हे फार चांगलं आहे हे नक्कीच ट्रेडमीलवर धावणे आणि मैदानावर धावणे हे एकसारखं नक्कीच नाही यामध्ये खूप मोठा फरक आहे जे लोक मैदानावरही धावले आहेत आणि ट्रेडमिलवरही धावले आहेत ते फार चांगल्या पद्धतीने यातला फरक सांगू शकेल फक्त ट्रेडमिलवर लोक का धा वतात कारण जे व्यायामशाळेत जातात व्यायाम करायला एक सुरुवातीला दहा मिनटं वॉर्म अप म्हणून जे ट्रे ज्यांना धावायचं असतं किंवा आपलं शरीर थोडंसं गरम करायचं असतं ते ट्रेडमिलवर धावतात याचंच कारण की या त्यानंतर त्यांना थोडंसं वेट लिफ्टिंग किंवा काही वजनं उचलायची असतात त्यांचं महत्त्वाचं ते असतं त्यामुळे ते ट्रेडमीलवर धावतात पण साधारण ज्यांना वेट लिफ्टिंग वगैरे करायची नाही आहे किंवा व्यायामशाळेत जायचं नाही आहे ते नक्कीच बाहेर मैदानावरच धावताना मी पाहिलेले आहेत